डेंगू वगैरे असल्या डासांपासून जर आपण ग्रामीण क्षेत्रामध्ये राहत असाल तर आपण लिंबाचा पाला पण जाळू शकतो ग् जे ग् गायीचं शेण असतं त्याच्या गोवऱ्या असतात त्या गोव् त्या गायीच्या शेणाच्या गोवऱ्या पण आपण जाळू शकतो त्या धुरात् क् त्या धुराकडून असे डास वगैरे डेंगूचे डास वगैरे आपल्या आजूबाजूला येणार नाहीत आणि चावणार पण नाहीत आपली लहान मुलं असतात वगैरे वगैरे त्यांना जास्त लहान मुलांना तर कसं असतं जास्त डेंगू आणि तर डेंगू ताप वगैरे जास्त ते लहान असतात नं त्यामुळे आहे नं त्यांना व् डेंगूचा त्रास जास्त असतो मग आपण आपण शहरामध्ये राहिलं तर आपण काय करतो वगैरे वगैरे ओडोमॉस झालं ते हि लाल हीड झालं वगैरे वगैरे आपण असे स्प्रे यूज करतो जसे कंपनी खेड्यामध्ये चा च् वापरता येत नाहीत नं खेडेगावामध्ये तर अशी पद्धत आहे आमच्याइकडं खेड्यागावामध्ये की आपण चा पालापाचोळा शेण वगैरे जाळलं तर ते धु त्या धुरामुळे ह् येणार नाहीत मच्छर वगैरे डास वगैरे होणार नाहीत ताप ते होणार नाही आणि शहरामध्ये ते मच्छरदाणी वगैरे ओडोमॉ छ हे ते वापरतात असं स्प्रे वगैरे लाल हिट वगैरे वगैरे काळजी घ्यावं लागते आहे पाणी वगैरे सांडपाणी ते नीटनेटकं राहावं असं तसं